हा सर नमस्कार सर मी तायडे बोलून राहिलो ते म्हटलं आपलं जे प्रॉडक्ट मी घेतलं होतं कनी ते मागच्यावेळेस शॅम्पू आणि साबण घेतलं होतं मी हा हा हा हा सर हा पहा नोट करा त त्यामध्ये माझं असं म्हणणं आहे सर माझं वैयक्तिक मत असं आहे की तुम्ही जे ते प्रॉडक्ट देता ना सर ते मुळातून खूप खराब प्रॉडक्ट आहे सर ते हे असं जर व्यवसाय आपण करत असाल किंवा असं जर आपण कराल तर सर ते चुकीचं आहे कारण यानं सर काय होतं माहीत आहे का तुम्ही फक्त लोकांले डुबून राहिले मी ती शॅम्पू यूज केली पाहिली मी ती आता शॅम्पू म्हणून कशाच्यासाठी आणतो की बुवा केस मजबूत होण्यासाठी काळे होण्यासाठी तीन दिवस झाले कंटिन्यू सर केसाचा गुच्चाच पडून राहिला इथे तसा आई बोलती वेगळी वडीलही बोलतात वेगळे हा पत्नीचा तर विचारच सोडून द्या दोन दिवस भाकरही नाही खाऊ खाववली तिने डायरेक्टच म्हणते हे काय आणलं तुम्ही सर हे असंच जर तुमचं असेल तर हे कशाला करताय साबणाचंही तसंच बरं पैसेही काय कमी नाही दिले मी शॅम्पू एवढी कॉस्टली घेतली ईवन ते साबणही एवढं कॉस्टली घेतलं हा साबण हाताला लावायला घेतलं अर्ध्या घंट्यात जर पांढरा फेसच जमा होतं चेहऱ्यावर पुन्हा हे सर असंच जर आपलं असेल किंवा असा जर आपण व्यवसाय करत असाल सर हे बंद करून टाका मी चाहलं असतं पुलिस स्टेशनमध्ये जाऊन तुमची कम्पलेंटही करू शकलो असतो की हे लोक असे प्रॉडक्ट हे आणतात म्हनून प्रश्न हा आहे की मी थोडा संयमाने आणि मुकाट्याने राहिलो आणि माणुसकीखातर तुम्हाला सांगितलं की हे बंद करा म्हणून कारण की मी अनुभवलं ते अनुभवलं काय काय साबण ते हापसीच्या पाण्यानं तर जमतच नाही नळाचंच पाणी पेशल पाहिजे त्याला म्हणून माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की कृपया ते बंद करा नाही तर ते हे करून टाका नाही तर मी पो पुलिस कम्पलेट करून टाकील सर शेवटी शेवटी पुलिस कम्पलेट करून टाकेन तुमचं ते पुरं बंदच करून टाकेल ते शॅम्पूचं आणि साबणाचं वगैरे काय आहे ते ठीक आहे सर बंद करा ते